मी पूजा हिवरकर बोलत आहे आणि मला ठाणे जिल्ह्यातील गणपतीचं मंदिर बघायचं आहे आम्ही माझे मैत्रीण वगैरे आम्ही पाचसहा लोक येत आहोत तर जर थंडी वगैरे पडत असेल तर सांगाल आम्हाला म्हणजे स्वेटर वगैरे आणायचं आहे की नाही तर आणि तिथे जेवणाची व व्यवस्था वगैरे कशी आहे आणि आम्हाला तिकडे येताव तर बघण्यासाठी काय काय आहे हे थोडंसं सांगाल बरं आणि त्याचे एक्स्ट्रा वगैरे पैसे वगैरे लागेल की कसं ते आणखी तिथे थोडेसे पैसे जर म्हणजे बजेट जर नक्की आपलं तर आम्ही दोन तीन दिवसानंतर किंवा म्हणजे तसं आम्ही सगळेजण बोलून ठरवतो आणि मग तसं तुम्हाला कळवतो